हा हॅलो अगं आपल्याला तीर्थयात्रेला जायचा विचार आहे हा तर कुठे जायचं रामेश्वर साईडला जाऊ हा मय हा म ए येता येताना निजामबाद मार्गे जाऊ जाताना हा हा म हा काय मग तुझे भाऊ येतात का सांग हा हो हा हो त्याला घेऊन जायचं मग त्यांना निझामबादला आहे की हैदराबादला आहे हो मस्त वाटेल त्याला तसं मध्ये मध्ये जातील मध्ये जाताना तिरुपती बालाजीपण आहे हा हा मग हा तिथले झाले ना तर मग आता मग मग आता आपण जायचं असेल तर या पंधरा दिवसात जायचं हा मग मग जाताना जाताना त्याच्याआधी आपल्याला माहुर करावं लागल हा मा माहुर करून परत नांदेडला येऊन परत इकडं जायचं हा हा चालतं आहे हा ते हो ते ठीक आहे मग जाताना बा बालाजी करायचं ह आणि पुन्हा रामेश्वरला जाताना हे ते हा कन्याकुमारी पु पुराणचं ते मंत्रालय हा हा राघवेंद्र स्वामीचा मंत्रालय हा हा मध्ये मध्ये हे लागतील हा त्याप्रमाणे आपल्याला वेळ काढावा लागेल हा हा ठीक आहे मग मग मग बसनी जायचं की रेल्वेनी जायचं आहे हा ह हो ए हो एरोप्लेनपण जायचं पण एरोप्लेनने जायचं असेल तर खर्च हा लागत असंल तर पण सगळ्यांना प पावला जा ना सगळ्यांचे विचार घ्यावं लागतील ना ह मग आहेत का तुझ्याजवळ तुझ्याजवळ काही आहे शिल्लक ह वारं वारं ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे ओके हा पाहू आता शामला बोलवून ठरवू आता आपण हा बाय